जिल्हा परिषद जिल्हा परिषद ही भारतातील जिल्हा स्तरावरील स्थानिक सरकारी संस्था आहे साधारणपणे जिल्हा परिषदेचे कार्यालय हे जिल्हा मुख्यालय येथे असते माहाराष्ट्र व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती व सेवा ग्रामीण भागातील सामान्य लोकांपर्यंत पोचण्याचे काम जिल्हा परिषद करते माहाराष्ट्र जिल्हा राज्यात छत्तीस जिल्हे असून चौतीस जिल्हा परिषदा आहेत परिषद ही पंचायत राजामधील महत्त्वाची संस्था असून त्यातील शिखर व संस शिखर संस्था म्हणून ओळखली जाते जिल्हा परिषदेची स्थापना माहाराष्ट्र शासनाने एक मे एकोणीसशे बासष्ट साली केली जिल्हा परिषदेची भूमिका म्हणजेच पंचयातीच्या सर्व विकासात्मक कार्या क्रियाकलापामध्ये समन्वय देणे जिल्हा परिषदेत मुंबईमध्ये मुंबई व उपनगर या दोन महसुली जिल्ह्यामध्ये विभाजन झाले आहे मुंबईचे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण चौदा सदस्य असतात जिल्हा परिषदेचे सदस्यही त्यांचे वय अठरा वर्ष कमी वयाचे नसलेले आणि ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद विभागातील संबंधित मतदार स संखा संख्याच्या मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी केलेली प्रत्येक व्यक्ती मतदान करण्यास पात्र ठरते